वेडिंग प्लॅनर बोलत आहे हां मी दिव्या बोलते अलिबागमधून बोलते तर माझं लग्न आहे तर मला लग्नाची तारीख म्हणजे आहे माझ्या एकोणतीस एप्रिल तर मला ना थोडंसं असं म्हणजे थीम होता माझा बीचसाईडला वेडिंग आहे ना मी बीचसाईडला व वेडिंग आहे माझी तर ते तुम्ही काय काय म्हणजे कुठले कुठले थीम आहेत तुमच्याकडे

अच्छा अच्छा तर आपण आली मी अलिबागच्या बीचवरच्या इथे माझ्या हा आहे म्हणजे लग्न लग्नाची वेळ संध्याकाळची आहे पाचची आणि मला असं एकदम असं कुठले असे पिंक असतात ना फुलं हां ऑफ पिंक हां त्या फुलांचं मला डेकोरेशन हवं आहे आणि मंडप जो आहे ना तो असं ओपन मंडप हवा आहे हां आ हां हां आणि ते आजकाल ते मंडपवरती ते फुलं वगैरे ते जे लावतात ना मी तुम्हाला ना त्याचे मंडपचे थोडेसे फोटो आहेत ते पाठवेन आणि केटरिंगमध्ये हां चालेल केटरिंगमध्ये तुम्ही म्हणजे काय काय हे ठेवता पदार्थ नाही व्हेजच हवं आहे व्हेज हां हां हां हां आणि मला जास्त आयटम जास्त म्हणजे खाण्यामध्ये आयटम हवे असतील तर मग तुम्ही ते म्हणजे बनवून देऊ शकता ना हां हां चालेल

अच्छा अच्छा चालेल चालेल ठीक आहे आणि आणि तुमचं म्हणजे सर्वच काय बजेट म्हणजे तुम्ही किती तुमचा पॅकेज काय आहे

अच्छा अच्छा अच्छा अच्छा चालेल चालेल अजून मग तुम्ही काय कमी वगैरे नाही करू शकत चालेल मग तुमचा काय पत्ता आहे अच्छा अच्छा चालेल चालेल मग मी तिकडे येते आणि मग तुम्हाला या नंबरवरती फोन करते मग तुम्ही मला कळवा नक्की कुठे यायचं आहे ते चालेल चालेल ओके ठीक आहे थँक्यू हां हां थँक्यू